हॅलो मी जयमाला बोलत आहे मी माग मागच्या आठ दिवसात मी तुमच्यापासून किराणा घेतला होता आणि ते किराणा काय कारणास्तव मला माझ्या घरी कार्यक्रम नाही झाला म्हणून मला रद्द करावा लागला तर आठ दिवस झाले मी प मागच्या किराण्याचे पैसे तुम्हाला रिफंड मी वापस मागितला होता तर अद्यापही मला भेटला नाही यासाठी का विलंब होत आहे या याची मला माहिती भेटेल का